आताच्या लोकांना ऑनलाईन वाचायला बरे खूप आवडते कारण की आता मोबाईलच्या जमान्यामध्ये प्रत्येकजन हा मोबाईलचा इंटरनेट चा ऑनलाईन डाटा चलवण्याचा सर्वांनाच अनुभव आलेला आहे त्यामुळे आता ऑनलाईन व वाचायला लोकांना चांगल्या पद्धतीने आवडते आता या काळामध्ये प्रत्येकाजवळ मोबाईल झालेला आहे आणि मोबाईल असल्या कारणामुळे प्रत्येकजन हा ऑनलाईन ये येतो वेगवेगळे जे त्यांना पाहिजेत ते बघू शकतो आणि ऑनलाईन चे फायदे खूप आहेत कारण की ऑनलाईन जे त्यांना बघायचं असतं ते त्यांना त्वरित भेटू शकते ऑनलाईन मुळे जी माहिती पाहिजेत कोणते कामं असतील व्हिडिओ बघायचे असतील न्यूज बघायचे असतील त्या त्यांना ऑनलाईन हा बघणं कठीण नाही कठीण जात नाही काही ना आणि एका म मिनटातसुदा नेट वन असले की ऑनलाईन असले की ते त्यांना बघता येते